काय नाही गं बसली आहे तुझं काय चाललं आहे अरे मला असं चालू होतं म्हणजे मला बोलायचंच होतं तुझ्याशी याच्याविषयी आपण नऊ दिवस नऊ ठिकाणी कुठं तरी वेगवेगळ्या ठिकाणी जायचं का म्हणजे आपण त्याच्यासाठी सगळं ऑर्गनाईज करू म्हणजे आपली ज्वेलरी ड्रेसेस वगैरे सगळं पाहू हां चालेल ना काही नाही मग हां उद्या जाऊ आपण काय करू इथं संगमनेरमध्येच तर तू संगमनेरला आलेली ना हां मग ठीक आहे मग आपण काय करू आपण तिकडं शिवाजी पुतळ्याच्या तिकडं जाऊ तिथं चांगले ड्रेसेस वगैरे भेटतात सहेलीमध्ये चांगले ड्रेसेस भेटतात ना आपण हां मग आपण जाऊ म्हणजे आपल्याला स्वस्तामध्ये पण चांगलं भेटून जाईल ज्वेलरी वगैरे पाहू आणि काही आपले जुन्या ड्रेसेसचं डी आय वाय करता येत आहे का पाहू आपण म्हणजे त्याच्यावर रिक्रेएट काही करता येत आहे का पाहू जुने नवरात्राचे ड्रेसेस आहेत ना त्याच्यावरती हां चालेल दीदीला घेऊन येईल मी काय नाही दीदी पण येईल मग आपण जाऊ तिघी मस्तपैकी चालतय मग आणि ज्वेलरीचं कसं करायचं ज्वेलरी कुठे घ्यायची पण म्हणजे मला एक शॉप माहीती आहे बट म्हणजे नाही का आपण आतमध्ये गेल्यानंतर शिवाजी पुतळा तिथं मध्ये गेल्यानंतर ना लगेचच तिथे एक दादाचं दुकान आहे एक म्हणजे सगळे दादा दादाच बोलतात त्याला आपले सगळे तुला आपण दोघी गेलो होतो एकदा नाही का माझ्या दादाच्या लग्नाच्या वेळी ज्वेलरी घ्यायला गेलेलो केली मी हां मग मी घेऊन जाईल तुला तिथं ज्वेलरी छान भेटते आणि आपल्या बजेटमध्ये पण भेटून जाईल म्हणजे कसं आपल्याला जास्त खर्च पण नाही होणार म्हणजे घरचे पण काय बोलणार नाही हा तेच तर आपण ना आता आपल्याला ठरवावं लागेल कोणत्या दिवशी कुठं जायचं वनि इथं आसपास एवढे प्लेसेस आहेत की नाही हे पण आपल्याला एवढं एक्झॅक्टली माहीत नाही आहे ना मला एवढं माहिती आहे एक मालपाणी लॉनला होतं नंतर यशोधनला एक होतं त्यानंतर एक जनता काहीतरी जनता म्हणून एक काहीतरी एक हे असं मोठं ग्राउंड आहे तिथे एक होतं वाटतं अशे इथं संगमनेरमधले तीन तरी माहीत आहेत मला त्यानंतर तिकडं याला कसलं कोण ती आपली मैत्रिणी नाही का ग सायली लोखंडे तिचं गाव कोणतं आहे तहाकारी हां तहाकरी हां तहाकरी तिकडं पण ते देवीचं मंदिर वगैरे ना तिथं आपण जाऊ एक दिवस ना तिथं प्रॉपर गरबा होतो नाही का तिथं सगळे पूर्ण प्युअर वाईब आहे असं अरे कशाला आपलं जाऊ ना आपण आपले आपले फ्रेंडस् ऑर्गनाईज करू काही नाही गाडी वगैरे करू मस्त जाऊ घरच्यांना घेतल्या वगस हा देतील माझी देतील तुझ्या घरी देत नसेल तर मी कॉल करते काही नाही सोडतील आपोआप हां पण हां आपण काय करू तू मी आनि अजून कोणाला न्यायचं प्रियांकाला पण घेऊ हां दिव्याला पण घेऊन जा दिव्या प्रियांका मी सगळ्यांना विचारू आपण न ग्रुपवरती बोलू सगळ्यांशी म्हणजे कोण कसं काय करतं आहे बघू कोणला कोणाला पॉसिबल होतं आहे पण आपण जाऊ नक्की बाकी कोणी येऊ नाही तर ना जाऊ आपण दोघींनी जायचं आहे हां फिक्स तुझ्या मम्मीशी बोलेल मी पाहिजे तर सांगेल मी घरी काही नाही मी नाही मी सांगते काही नाही पाहिजे तर माझ्या मम्मीला बोलेल ती मला तर तसं सोडून देईल मला मला सोडतील बरोबर हां चालतेय मग आणि माझी डोक्यात काय होतं आता आपलं एक दोघी म्हणजे तुझे तरी केस लांब आहेत जरा मला कळत नाही माझ्या केसांचं काय करू माझे केसं शॉर्ट आहेत ना ते असं गरब्याच्या लूकवरती हे पण झालं पाहिजे मग काही तरी घ्यायला लागतं केसांसाठी कसं काय करावं काय कळेना तसंच मला पण वाटत आहे पण नाही तिथे ऑ ऑन दी स्पॉट हा ऑन दी स्पॉट एवढं कळणार नाही ना म्हटलं केसांचं काय करता येईल मला आ छोटे मी करून ठेवलेत आता कापून ठेवलेत काय करायचं जसं काही नाही ना गरब्याला एवढं काय नाही पुढून व्यवस् थोडंसं काय घातलं आणि मागून मोकळं सोडलं तरी चालत आहे एवढं काही नाही हां ठीक आहे बाकी तुझे लास्ट टाईमचे गरबा ड्रेस असतीलच ना हां पण मग एवढे नऊ दिवसासाठी नऊ घेणं आपल्याला एवढं हे नाही ना घरचे मारतील ना एवढं म्हटलं आपण काय करू ऐक तू आता किती वाजले आता चार वाजोसन संध्याकाळी येशील का माझ्या घरी हां मग संध्याकाळी ये तू माझ्या घरी मग संध्याकाळी आपण न बघू काय करता येतंय का ड्रेसीसचं मग त्याच्यानुसार म्हणजे ड्रेस जर एकदा फिक्स झाला ना कसं काय करायचं मग उद्या बघू ज्वेलरी वगैरे कसं काय करायचं ज्वेलरीचं पण बघू आणि हेअरसाठी पण काय लागतं काय नाही म्हणजे एकदा ना का कळून जाईल आपल्याला तिथे गेल्यानंतर पुन्हा घोळ नाही होणार हां मी पण तेच म्हणत होते ठीक आहे चालेल येते ना तू संध्याकाळी मग हां चालत आहे मग ठेवू बाय बाय